थांबल एखाद्या महिला जर आपल्याला जर माहिती नसेल तर ती टी व्ही वर कार्यक्रम घ्यावा आणि वर्तमानपत्रातसुद्धा माहिती द्यावा आणि नंतर महिला बचत गटासाठी काय अनुदान येतं हे बऱ्याच लोकांना माहीत पडत नाही असे काही प्रश्न खेड्या खेड्या गावां गावगुनामध्ये असतात नंतर तिथल्या त्या स्कीमा जर राबविल्या शासनानं तर किती महिलाला रोजगार मिळेल माहिती मिळेल अशा परिस्थितीमध्ये लोकं गोरगरीब असतात आणि त्यांना रोजगार विषय मिळून जाईल नंतर महिला बचत गटामध्ये तर एखादी स्कीम जर आली तर त्या स्कीममध्ये सामावून घेण्यासाठी बरेच लोकं असतात पण त्यांना माहित पडत नाही नंतर स्कीम झाल्यानंतर माहिती पडतं अशा घटना होऊन जातात पुन्हा लोकं ओरडतात आम्हाला घेतलं नाही त्यांना का घेतलं पुन्हा त्यांच्यात वादविवाद होतो हीच लय पा मोठा माणूस आहे का हीच बारका माणूस आहे का अशा काय प्रश्न पुन्हा उदभवुन जातात म्हणून त्यासाठी प्रसारण करणं हा गरजेच आहे शासनापर्यंत पोहचण शासनाने पोहचल पाहिजे तिथ वर स्कीम